हॅलो नमस्कार जिओ सेंटर बोलत आहे का की मला माझा डेली डेटा चेक करण्यासाठी मला माझा डेटा पॅक तपासायचा होता कसं आहे की मी ग ग एका कंपनीमधे जॉब करतो त्यांनी मला वर्क फ्रॉम होम जॉब दिलेला आहे तर त्यामुळे मला डेटाचा वापर खूप असतो आणि कंपनीमध्ये जेव्हा मी काम करतो तेव्हा व्हिडिओ कॉलद्वारे मिडिंग मिटिंग खूप होतात की व्हिडिओ बैठकीला मला उपस्थित राहने आवश्यक असते त्यामुळे मला कोणताही व्यत्यय माझ्या मिटिंगमध्ये येऊ नये त्यासाठी मला तुमच्याकडून माझा म मोबाईलवर किती डेटा पॅक उपलब्ध आहे हे जाणून घ्यायचे होते तर त्यासाठी मी तुमच्या संकेतस्थळावरती जाऊन प्रयत्न केला होता पण तिथे मला व्यवस्थितरित्या काही अनुस मला भेटला नाही तर मला असे कळले की संकेतस्थळावरती जाऊन मला तिथे माझा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल तर तिथे मोबाईल क्रमांक देणं हे सेफ वगैरे असेल का तर ह्यासाठी मला तुम्ही गाईड कराल का आणि कशाप्रकारे मला तुमच्या संकेतस्थळावरती जाऊन माझा डेटा पॅक अवेलेबिलिटी किती आहे हे कळेल कृपया ह्यासाठी मला मदत करा आणि मी तुमच्याकडून प चांगला प्रतिसाद अपेक्षित करतो आणि हा डेटा पॅक मला यूज करण्यासाठी मदत करा